कला आणि हस्तकलेतच गुंतलेल्या लोकांना सोशल मिडीयाचा प्लॅटफॉर्म हा मोठा आहे कारण माणूस आज घर बसल्या सोशल मिडियावरून आपल्या कलेला अनेक वेगवेगळ्या रित्याने हस्तकला आपली डेव्हलप करत आहे किंवा त्याला वेगवेगळी अशी त्याची हस्तकला जी आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून तो दुसऱ्यांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवत आहे त्यामुळे सोशल मिडिया हा एक उत्तम मा प्लॅटफॉर्म आहे की त्याच्या हस्तकलेला किंवा चित्रकलेला त्याची मदत मिळत आहे आज जर आपण बघायला गेलं तर वेगवेगळी कला ही आपल्याला सोशल मिडियाच्या माध्यमातून शिकायलाही भेटते आणि आपण् जी कला करतो ती समाजापर्यंत पोचवायलाही मिळते त्यानंतर यूटूब चॅनल म्हणजे एक आर्ट कॅलीग्राफी हा एक युट्यूब चॅनल आहे तिथून अनेक कॅलीग्राफी जे आहे जे आपल्याला शि घरबसल्या शिकायला भेटतं आणि सोशल मिडिया म्हटल्यानंतर माणूस कुठूनही त्यात आपल्या आत्मसात करू शकतो आणि त्याच्यामध्ये आणि तो माणूस डेव्हलप करू शकतो तर त्या तो युट्यूब चायनल त्या युट्यूबमधून पेरणा अशी खूप भेटते की म्हणजे असं असं नाही की तासंतास बसूनच केलं पाहिजे एखादा माणूस जर चांगली जर माणसामध्ये कला असली तर माणूस दहा मिनटामध्ये चित्रकला अशी अवगत करू शकतो